ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागतात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते त्यामध्ये महत्त्वाची समस्या आहे की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं जीवन हे बऱ्यापैकी पावसावरती अवलंबून असतं कारण पाऊस जर झाला तरच त्यांना शेतीपिकामध्ये शेतीमध्ये पीक करता येतो कारण शेती हा शेतीमध्ये त्यांनी जे पीक केलेला आहे ते पीक वाढण्यासाठी खूप पावसाची खूप हे मदत असते अनेक शेतकरी हे पूर्णपणे पावसावरती अवलंबून असतात त्यामुळे त्यांना पावसावरती अवलंबून राहावं लागतं हवामानातील बदल असा बदल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण हवामान जर बिघडलं किंवा पिकांना अनुरूप असं हवामान नसेल तर पिकांना त्याचा फटका बसतो जेणेकरून त्याचं उत्पन्न कमी निघतं आणि उत्पन्न कमी निघाल्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक नुकसान होतं आणि आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्या शेतकरी हा एक कर्जबाजारीपणाकडे जातो त्यानंतर तांत्रिक म तांत्रिक नरतमध्ये शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती केली पाहिजे शेतकऱ्यांनी जेणेकरून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं शेतीमध्ये मिळवता येईल याचा याचा एक एक प्रकारे आपण त्याचा ॲनालिसिस करून करू शकतो शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती नसते काही शेतकरी हे तांत्रिकीकरणाकडे येत नाहीत त्यामुळे त्याचा तोटा शेतकऱ्यांना होतो हवामानामध्ये अनेक प्रकारचे बदल होतात कधी पाऊस होतो कधी पाऊस होत नाही त्यामुळे हवामानातील बदलामुळे पण शेतकऱ्यांचं अनेक प्रकारचं नुकसान होतं काही काही वेळा जास्त पाऊस होतं काही वेळा एवढं पाऊस होतं त पिकंही वाहून जातात शेतकऱ्यांचे त्यामुळे ते हवामानातील बदलामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांचं जीवन हे इम्बॅलन्सिंग आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हे तांत्रिक पद्धतीने आपल्या शेती शेती केली गेली पाहिजे शेतकऱ्यांनी लहान पातळीच्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक प्रकारच्या संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत त्या संस्थां संस्था आपल्या शेतकऱ्यांसाठी काही कार्यशाळा आयोजित करतात त्या त्याही शेतकऱ्यांनी अटेंड केलं पाहिजे